आम्हाला चांगल्या झाडांची आरोग्यासाठी माहिती आम्हाला आमच्या वडीलधाऱ्यांकडून कुटुंबाकडून शेतकऱ्यांकडून समाजाकडून शेजारपाजाऱ्यांकडून मिळते जे सुरुवातीपासूनच आम्हाला सांगितलं जातं तुळस तुळस ही कंटिन्यू आरोग्यासाठी कशी उपयोगात आहे म्हणजे कंटिन्यू ऑक्सिजन सोडत राहते त्याच्यामुळे आपल्याला तुळशीची पूजा केली जाते साधारण व वडाची पूजा का करावी मग पिंपळ का जाळावं कडुनिंबापासून कशी कशी कोणते कोणते फायदे होतात ते झाड ज जगवण्यासाठी काय काय प्रयत्न करत केला केले जावे ह्याच्यासाठी आम्हाला शिक्षण मिळत राहतात समाजाकडून हे शिक्षण मिळतं ह्यामध्ये झाडं जगवण्यासाठी काय करावं जसं आपल्या घरातल्या किचनचा आहे किचनमधनं जो ओला कचरा आहे तो तो झाडांच्या मुळाशी वगैरे घालावा तसंच त्यांच्यावर गोमूत्र वगैरे शिडका जितकं जास्तीत जास्त नैसर्गिक आपण न झाडांना देतो त्या मु मु मुळे जमिनीची पोत झाडं झाड साऱ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते ह्या अव सर्वबा बाबी आम्हाला आमच्या कुटुंबाकडून आमच्या शेतकरी बांधवांकडून मिळत असतात तसंच आम्ही नर्सरींना विविध नर्सरींमध्ये जाऊन त्यांना भेट देऊन त्यांच्याकडून माहिती जमा करत असतो